माझ्या गावातील महिला मसाले दळण्यासाठी कशा एकत्र येतात हे मी तुम्हाला सांगू शकतो महिला सगळ्यात आधी काय करतात की बाजारामधून मिरच्या विकत आणतात त्या वाळवल्या जातात त्या जेव्हा कडक वाळल्या जातात त्यानंतर मग त्या इतर महिलांना आजूबाजूच्या महिलांना विचारतात की बाबा तुम्ही सुुद्धा यावेळेस मसाले काढणार आहात का आणि त्यासाठी तुम्ही मिरच्या आणल्या आहात का माझ्या मिरच्या वाळल्या आहेत तुमच्या वाळल्या आहेत का तर मग आजूबाजूच्या सगळ्या महिला एकदा सगळ्यांशी संवाद साधून ठरवतात की सगळ्यांच्या जर मिरच्या आणून झाल्या असतील त्या वाळवून झाल्या असतील आणि त्याचं तिखट बनवण्यायोग्य त्या झाल्या असतील तर मग त्या सगळ्याजणी एक वेळ ठरवतात आणि गल्लीच्या ठिकाणी किंवा एखाद्या चौकामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जिथे हे मसाले बनवण्याची यंत्र असतं त्या ठिकाणी त्या सगळ्या मिळून एक वेळ ठरवून जातात प्रत्येकजन आपापली मिरच्यांची पिशवी घेऊन जाते आणि मग त्या दुकानामध्ये यंत्रकांडणीच्या दुकानामध्ये दिलं जातं आणि प्रत्येकजण आपापल्या जेवढ्या मिरच्या आहेत तेवढ्याचा त्या मसाला काढून आणतात आणि मग सर प्रत्येकीने वेगवेगळा मसाला बनवलेला असेल तर तो एकमेकांमध्ये वाटलाही जातो अशा प्रकारे त्या मिरच्या आणण्यापासून त्या त्याचा मसाला बनवण्यापर्यंत ह्या महिला एकत्रपणे काम करतात